आपल्या समोर स्ट्रिसमस ट्रॅक स्ट्रेचर आणि कंबोझिन कसं आहे आणि आपल्याला माहीत असलेल्या इतर क्लाइनानटिक स्तितीमलच्या तुलनेत ते कसं आहे तर ते म्हणजे आता म्हणजे काही पॅनल्टी म्हणजे जसं आता पॅनल्टी बसू शकतात जर आपण कशाची आपण जर फायनान्समधे ट्रॅक्टर्स वगैरे किंवा गल वगैरे घेतली तर आपण ति त्याचं किस्त जर आपण वेळेवर भरली नाही तर तर आपल्या म्हणजे आपल्यावर पेनल्टी बसू शकते